मी कधीही लाईव मॉडेल किंवा स्थिर लाईपचा सेट अपमधून चित्र काढलेले नाही आणि तो अनुभव कसा आहे तो मला कळलाच नाही कारण मी आता आता जे ड्राॅ ड्राईंगचे क्लासेस आहे ते जॉईंड केलेले आहे आणि मी स्वतः जे स्वतःच्या अनुभवातून आणि जे पं नैसर्गिक परिसर आहे त्याच्या माध्यमातून चित्र काढीत असते